आपल्या महाराष्ट्रात विविध प्रकारचे विविध जाती धर्माचे लोक राहतात आणि सर्व धर्माचे विविध लोकांचे विविध खाद्यपदार्थ राहतात जसं सिंधी लोकांची सिंधी कढी दाल पकोडा मद्रासी लोकांचं इडली सांबर डोसा रसम मुस्लिमांचं शेवया खेर बिर्याणी दम बिर्याणी भैया लोकांची सायभाजी करेला का सब्जी गट्टेका सब्जी तो मुजे सिंधी कढी मला सिंधी कढी खूप आवडते आणि ते बनवण्यासाठी साहित्य लागतं बेसन पीठ शेवग्याच्या शेंगा भेंडी आलू कच्चा आलू कोबी गवार तोंडली पत्ता कोबी अशा सर्व प्रकारच्या विविध भाज्या लागतात आणि ह्या सर्व विविध भाज्या चांगल्या प्रकारे धुऊन त्या बारीक चिरून घ्याव्या आणि कढईमध्ये तेल टाकावे तेलामध्ये ते बेसनपीठ थोडंसं लाल होईस्तो परतून घ्यावे त्यात त्याच्यात पाणी टाकावे आणि ह्या सर्व भाज्या टाकून द्याव्या आणि ते चांगल्या उकळल्यानंतर त्याच्यावर आपण नंतर जिरं मोहरी तेलचा तडका लसूण कढीपत्ता चांगली फोडणी देऊन तो तडका त्यात टाकाव्या अशा प्रकारे एकदम सुंदर आणि चविष्ट ही सिंधी कढी लागते त्यानंतर मला इडली डोसा पण खूप आवडतो ते इडली डोश्यासाठी आपल्याला लागते तांदूळ आणि उडदाची डाळ ते आपण ते दोन सहा पाच सहा तास भिजत घालावे नंतर मिक्सरमध्ये वाटून ते रात्रभर तसेच राहू द्यावे ते पीठ मस्त आंबून जाते आणि मग आपण दुसऱ्या दिवशी ते इडल्या पात्रात इडल्या करण्यासाठी ठेवाव्या त्यानंतर आपण सांबार सांबार करण्यासाठी पण शेवग्याच्या शेंगा बटाटे तुरीची डाळ मुगाची डाळ भेंडी टमॅटो कांदा हे सर्व आपण आधी शिजवून घ्यावे आणि नंतर आपण त्याला राई जिराचा तडका देऊन मस्त फोडणी द्यावी त्यात नंतर इमली चिंच हे पाण्यात भिजवून ठेवावे आणि ते पाणी किंवा चिंच नसेल तर आपण लिंबाचा रससुद्धा त्याच्यात टाकू शकतो आणि वरून सांबार मसाला टाकायचं थोडंसं तर अगदी चविष्ट आणि खूप सुंदर असे ते सांबार लागते शेवया खीर शेवया खीर करण्यासाठी लागतं शेवया दूध थोडंसं तूप आणि बदाम काजू जो सुकामेवा असतो आपला तो सगळं शेवया आधी तुपात परतून घ्याव्या त्यानंतर दूध टाकावे दूध उकळल्यानंतर त्यात साखर नंतर काजू बदाम चारोळी थोडी वेलची पावडर जायफळाची पूड टाकावे आणि थोडे उकळू द्यावे मग मस्त अशी आपली शेवया खीर तयार होते दाल पकवान दाल पकवानसाठी काय लागतो आपल्याला मैदा मैद्याच्या ते आपण त्या पुऱ्या तया तयार करायच्या आणि त्या फ्राय करायच्या नंतर दालसाठी चण्याची डाळ थोडी तुरीची डाळ घ घ्यावी आणि ती चांगली शिजवून त्याला व्यवस्थित त्याच्यावर तडका द्यायचा आणि अशा पद्धतीने दाल पकवान हे तयार होते नंतर राजस्थानी लोक दाल बट्टी करतात दालबट्टी पण सेम आपण जसं तुरीचे डाळ मुगाचे डाळ शिजवून घ्यावी त्यात मग नंतर तिला फोडणी द्यावी जिरे राई कढीपत्त्याची आणि बट्टी करावी गव्हाचे पीठ हे थोडेसे रवेदार असावे आणि त्याच्यामध्ये ते रवेदार असल्यामुळे बट्टे हे खूप स्वादिष्ट लागतात ते भिजवताना थोडे बडीशोप ओवा तीळ हळद आणि मीठ टाकून ते पीठ व्यवस्थित मळून घ्यावे आणि मस्त इडली पात्रात त्याच्या बट्ट्या करून ठेवाव्यात